सर कॅब ड्रायवर ना तुम्ही सर आम्हाला सिद्धेश्वर डॅमला जायचं आहे हां आम्ही मित्र मित्र आहे तिघं जणं आहेत सिद्धेश्वर डॅमला जायचं आहे किती खर्च लागेल काय रोडवाईज का किलोमीटर वाईज त्या ट्रीपला हा येत ना काय किलोमीटर पंधरा रुपये तर गाडी कोणची आहे आपल्याकडं आरटीका आहे का सर वन डे रिटन होईल की मुक्काम पण केला तर चालेल का तुम्हाला का वन डे रिटन करता काय पेमेंट वगैरे कशी पडेल कितीपर्यंत जाईल वन डे थांबलं की हजार रुपये तर वाढतील का सर पूर्ण पेमेंट अशी कितीपर्यंत जाईल किलोमीटरच्या हिशोबानं किलोमीटर नं जाता जर का डायरेक फिक्स पेमेंटने जर का गेलं तर काय पेमेंट पडेल हां आणि किलोमीटरनं जर गेलं तर किती पडेल

शंभर किलोमीटरचे का म्हणजे पंधरा दीड दीड आ दीड हजार रुपये व्हायला ना तीन हजार रुपये समजा आपण पुढं वगैरे गेलो तर किलोमीटर जेवढं होईल त्या हिशोबानं पेमेंट वाढेल हां हां टोल वगैरे तुमच्याकडे असेल ना सगळं ठीक आहे ठीक आहे चालेल सर तुम्हाला मी एक पंधरा वीस मिनटात कॉल करून लगेच सांगतो काय आहे ते बाकीच्याला विचारून उद्या मॉर्निंगला जायचं एट ओ क्लॉकला दहा मिनटात सांगतो मी तुम्हाला